हॅलो काका नमस्कार नम नमस्कार काका मला तूळजापूरला जायचंय कसं कसं जावं लागते सांगा ना थोडंस माहिती बरं देवीच्या मंदिरकडे काय असतंय तिथं कसं कसं असंय कसं जावं लागतं म्हणजे पास बीस घ्यावं लागतय का बरं कोणतं दारानं जावं लागते आम्हाला माहीत नाही मागून पुढून कुणीकडून कसं बरं काका आणि किती पैसे लागतील तिथे दर्शनाला काही पैसे घेतात का आणि किती वाजता असंतय किती ते किती सुरू असतं मंदिरात गर्दी असते का तर आम्हाला कुणी पैसे मागेल का तिथं लवकर पोचवतो जेष्ठ नागरिकांनां कसं जायचं त्यांना खुलं आहे का त्यांच्यासाठी काही सोय आहे का ज्येष्ठ नागरिकासाठी बरं ठीक आहे ठीक आहे काका धन्यवाद हा